असं म्हटलं जातं की भाषा ही प्रत्येक दहा मैलावर बदल बदलते म्हणजे दहा कोसांवर प्रत्येक भाषा बदलत जाते आणि मराठी भाषेबद्दल म्हटलं तर ही सर्वसमावेशक म्हणजे सर्व भाषांना आपल्यामध्ये सामावून घेणारी भाषा आहे प्रत्येक प्रदेशामध्ये म्हणजे जरी राज्याचे एक प्रदेश विशिष्ट भाषा असली महाराष्ट्राची मराठी भाषा आहे तरीसुद्धा प्रत्येक महाराष्ट्रातील प्रत्येक भागात म्हणजे प्रदेशात त्यांची एक स्वतंत्र भाषा असते आणि मराठीशी त्याचा खूप जवळचा संबंध आहे जसं की मालवणी किंवा गोवा सरी मालवणी त्याच्यानंतर कोल्हापुरी नागपुरी ह्या सगळ्या ज्या प्रादेशिक भाषा आहे त्या मराठीच्या खूप जवळ असलेल्या भाषा जवळ जाणाऱ्या भाषा आहेत या सर्वांनी म्हणजे सर्वांचं एकत्रित सामावेश होऊनच मराठी भाषा ही समृद्ध बनते की कोल्हापुरी भाषा असेल नागपुरी भाषा असेल मालवणी भाषा असेल किंवा इतर काही वऱ्हाडी बोली असेल ह्या सगळ्या ज्या कोंकणी असेल ह्या सगळ्या ज्या प्रादेशिक भाषा आहे त्या मराठी भाषेला पुढे नेण्यात त्यांचा विकास करण्यात खूप मदत करतात भाषा ही बदलत असल्याने ना ती म्हणजे त्यामध्ये थोडा फरक पडत जातो की मराठी ही जरी मूळ भाषा असली तरी प्रदेशानुसार त्यामध्ये त्याचा उच्चारण्याचा टोण असेल किंवा ते वापरण्याचा जी पद्धत असेल त्यामध्ये फरक पडतो पण एकंदरीत मराठी भाषा ही आहे ती ह्या प्रादेशिक भाषांना मन जोडणारी आहे आणि या सर्व भाषा मराठी भाषेला अधिक समृद्ध बनवतात असं मला वाटतं